हॅल्लो तुम्ही सॉबेरीयर दुकानदार बोलता का मला ना माहिती द्यायची आहे तुम्हाला कारण मला यं मला ना ए वस्तू घ्यायची आहेत

आधी मला वस्तू पण घ्यायची आहे त्यांची माहिती पाहिजे हो

फ्रीज आहे का फ्रीज सगळ्या यांची मला माहिती सांगाल का ते मला घ्यायचं आहे वीस हजारपर्यंत

आणि टी वी टी वी कुठल्या कंपनीचा आहे पण त्याची काय प्राईज आहे आणि ए ए सी ए शीची काय आहे किंमत ए सी कुठल्या कंपनीची

नाही पण ती कुठल्या कंपनीची आहे वॉशिन मशिन

दोन दोन्ही करू शकतो पण फक्त हां वस्तू बघायला पाहिजे ना

हां मग चालेल बघून घेऊन द्याल मग येऊन ठीक आहे ओके हां ठीक आहे